उपयुक्त टिपा किंवा बांधकामाबद्दल नव्या गोष्टी शिकण्यासाठी मी वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनलचा नक्कीच वापर करते यूट्यूब चॅनलवर अगदी मातीविरहित बगीचा हा नावाचा एक ग्रुप आहे फेसबुकवर तर तो पण मी फॉलो करतो त्याच्यामुळे मला खूप साऱ्या छान टिप्स मिळतात त्यामुळे माझ्या बागेमध्ये त्याचा त्या टिप्सचा मला खूप उपयोग होतो आणि आम्ही लोकलमध्ये एक वॉट्सॲप ग्रुप केलेला आहे बगीचा म्हणून ज्यामध्ये मग ज्यांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्या ते टिप्स किंवा त्या गोष्टी किंवा अगदी बियांची पण एकमेकांना देवाणघेवाण फुलझाडांची देवाणघेवाण असं आम्ही त्यामध्ये करतो त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून त्याच्यामुळे त्याचा परिणाम आमच्यावर खूप छान होतो आमच्या बागा खूप छान फुललेले असतात वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आम्हाला आमच्या ग्रुपमधून कळतात आणि त्याच्या बिया किंवा त्याचे अगदी फाटेसुद्धा आम्हाला भेटतात आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्याच बागेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं फुलं हे उप ॲवेल उपलब्ध होतात त्याच्यामुळे अगदी आमच्या घराचा परिसर एकदम छान सुंदर आणि आम्हाला शांत निवांत वाटण्यासारखा वाटतो तर हे एक आमच्या आवडीचं काम आहे की जे आम्ही सतत करत असतो